माझ्याकडे छोटीशी बाग आहे फुलांची तिथे आम्ही शेवंतीचे फुलं झेंडूचे फुलं लावतो आणि खरंच ते फुलं पाहून खूप छान वाटते आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते फुलं राहतात आणि कलरचे पण म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे फुलं तर त्याच्यामुळे ती बाग कशी फुललेली उमललेली खूप सुंदर वाटते स्वतःलाही मन नाराज असलं की त्या बागेकडे बघावं खरंच आपलं मन पण प्रसन्न होते आणि सोबतच माझ्या घरासमोरून जाणाऱ्यांना पण ते फुलं वगैरे बघून खूप छान वाटते आणि ते त्यांना पण ती बाग पाहून त्यांना पण प्रसन्नता येते आणि त्या बागेतली फुले मग आम्ही आपल्या प्रत्येक म्हणजे ज्यांना आवड आहे ते आपल्या देवाला वगैरे वाहतात देवाला कोणत्या कार्यक्रमात वगैरे असल्या तर मग ते फुलं आपल्या घरी घेऊन जातात आणि आम्ही पण आपल्या देवाला ते फुले वाहतो